चौदापर्यंत अस्तित्वात होते आणि कदाचित आताही असतील मला एवढे सुद्धा माहिती नाही पण भरपूर असे खेळ आम्ही तेव्हा खेळत होतो आणि आताही ते खेळ जसे प्रचलित असतील आणि मी अशी अपेक्षा करतो सोबतच जसं की प्रामुख्याने कंचे खेळायचो त्यामध्ये गोल राऊंड असायचा आणि त्यामध्ये आम्ही कंचे मारून खेळायचो आणि सोबतच चक्का फिरूनही त्यामध्ये एका सायकलचा टायरचा एक चक्का असायचा त्यामध्ये आम्ही चक्का फिरवणे खेळायचो काठीच्या साहायाने आम्ही चक्का असा पळवत होतो आ आणि बरेच असे खेळ आम्ही लहानपणी खेळलेले आहेत गावापातळीवर गेल्यावर अजूनही आपल्याला ते खेळ दिसतात असेच प्रामुख्याने आम्ही खेळ खेळाय